खेळ खेळल्याने ग्रामीण भागातील लोकांना असा फायदा होतो की त्यांना त्यांचे जे शरीराचे नाही ती इतरांचा प्रमाणे त्यांच्यामध्ये जास्त आपल्याला शरीरामध्ये त्यांची त्यांची जी उंची आहे ती बघाला मिळते त्यांची त्यांची त्यांच ते शरीराचा आकार आहे तो आपल्याला वाढायला वाढल्याचा आपल्याला बघायला मिळतो त्याच्यामुळे त्यांची जी शरीर असतं ते पण खूप मजबूत झालेलं आपल्याला दिसायला येतं आणि असंच फायदा याच असाच फायदा आपल्याला खेळल्याने त्यांना त्यांच्यावर आपल्याला दिसून येतो